हॅलो ओला आम्हाला लोणावळ्याला फिरायला जायचं आहे तर चार लोक बसतील अशा छोट्या गाडीची आणि सहा लोक बसतील अश्या मोठ्या गाडीची म्हणजे इनोवा वगैरे अशा गाडीची किंमत काय असेल ते तुम्ही मला चौकशी करून सांगा ही ट्रिप एका दिवसाची असेल आम्ही सकाळी जाऊन संध्याकाळी रिटन येणार आहोत तर प्लीज आम्हाला तुम्ही किंमत सांगा